मला एकदा कुलर चालू करताना विजेचा धक्का किंवा जे शॉक आहे तो लागलेला आहे त्यामुळे मी हे सांगत आहे की दर सहा महिन्यांनी किंवा एक वर्षातून आपले जे उपकरण असतात घरातले जे विजेवर चालतात ते तपासून घ्यायला हवे किंवा आपले जे बटन्स वगैरे बोर्ड वगैरे जे आपण लावतो घरामध्ये त्याची पूर्ण तपासणी करून घ्यायलाच हवी आणि ते टाळण्यासाठी घरातल्या घरात तुम्ही पायामधे चप्पल घालायला हवी एखादं बटन वगैरे आपण चालू करत असतो किंवा लाकडाची जे काही गोष्ट असेल त्याला धरूनच तुम्ही ते बटन चालू केलं तर या गोष्टीपासून तुम्ही वाचू शकता